भारतात कलाकारांना पुरेसं महत्व आणि संधी दिली जात नाहीत असं मला वाटते कारण भारतात कलाकारांना खूप जज करतात लोक डायरेक्टर जज करतात त्यांना त्यांच्या लुक्सवरून जज करतात त्यांना घेत नाही त्यांचं टॅलेंट बघत नाहीत माझं असं मत आहे की कोणत्याही कलाकारांना एक तरी संधी दिलीच पाहिजे त्यांना त्यांचं टॅलेंट दाखवण्यासाठी आणि हे प्रत्येक प्रत्येक वेळेस आपल्या भारतातच होत असते बरेच असे कलाकार आहेत ज्यांना अशी ज्यांना जज करतात त्यांचं टॅलेंट न पाहता त्यांना त्यांचं टॅलेंट न पाहता त्यांना संधी पण देत नाहीत त्यांना एक एक संधी दिली पाहिजे माझ्या मते असे बरेच ॲक्टर आहेत जसे की सुशांतसिंग राजपूत सुशांतसिंग राजपूत तर माझं फेवरेट माझा फेवरेट क हे कलाकार आहे त्याला खूप बॉलीवूडनं हे केलं होतं असे खूप असे तसे तसेच अजून बरेचसे कलाकार आहेत त्यांना एकतरी संधी दिलीच पाहिजे भारतामध्ये कलाकारांना पुरेसं महत्त्व देत नाही देत नाहीत असं मला वाटते आणि ते त्यांना द्यायलाच पाहिजे आणि या मागचं कारण हेच की त्यांने नेपो किड्सला खूप भाव देतात पण चांगल्या कलाकारांना भाव देत नाहीत नेपो किड्स नेपो किड्स करतात खूप कलाकारा फेमस फेमस कलाकारांच्या